हो शालेय शिक्षणानंतर सर्व विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात किंवा घराचा व्यवसाय सुरू ठेवतात किंवा त्यांच्या क्षेत्रात नोकरीसाठी जातात कारण प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाला आपल्या न जीवनाची नवीन सुरवात करायची असते आपल्या त्यांना स्वतःच्या पायावर उभे रायचे असते काही लोकं शिकून त्यांच्या क्षेत्रात त्यांनी स्वतः ज नोकरी बघतात काहींचा स्वतःचा घराचा व्यवसाय असतो ते त्यांनी पुढं वाढवत जातात नाही तर पुढं वे पस्ट पुढं उच्च शिकण्यासाठी ते बाहेरगावी जाऊन एज्युकेशन घेतात उच्च शिक्षणासाठी असं नाही की उच्च शिक्षणासाठी बाहेरच गावाला जाणं गरजेचं आहे उच्च शिक्षणासाठी आपण आपल्या गावातही राहून उच्च शिक्षण घेऊ घेऊ शकतो त्याचबरोबर आपण आपण थोडं पाट दिवसातला अर्धा वेळ आपण कामासाठी आणि अर्धा वेळ आपण उच्च शिक्षणासाठी घालवू शकतो काही काही मुळं मुलं शिक्षा काल उच्च शिक्षण घेतात घेताना काम कामंही देखील करतात काहींना काही शा शा शाळेतून बाहेर पडताना काहींना जॉब्स लागतात सरकारी जॉब्स प्रायव्हेट जॉब्स त लागतात काहींना जो शोधासाठी इकडं तिकडं भटकत भटकावाय लागतं काहींना घ ज्यांचं घरांचं घरातलं व्यवसाय आहे त्यांनी ते तेच ग्रोथ करतात त्यामुळं त्यांना इकडं तिकडं जाण्याची गरज वाटत नाही जे उच्च शिक्षणाचं उच्च शिक्षण घेता घेतात त्यांना जॉब त्यांना वे नोकरीसाठी का काही कालावधीनंतर विचार करावं लागतं खरं ज्यांची परिस्थिती नसते त्यांना लगेचच त्या क्षेत्रात सेटल व्हावं लागतं